साधारणपणे खाद्यपदार्थ आणि खवय्ये ह्याचं एक वेगळंच समीकरण असतं खरं तर भारत हा देश अतिशय समृद्ध व परंपरेने नटलेला असा देश आहे भारतामध्ये खाद्यपदार्थांवर वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ब बनवले जातात उदाहरणार्थ उत्तर भारतामध्ये अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात ज्याच्यामध्ये मिठाई नमकीन किंवा मग पंजाबी डिशेस असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी उपलब्ध होतात यापैकी खरं सांगायचं जर झालं तर मला पंजाबी डिशेश ह्या अतिशय चांगल्या प्रकारे बनवायला पण येतात आणि आवडतातही कारण त्याची चव ही साधारणपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व हवीहवीशी असते म्हणून